ध्वनी मुद्रणासाठी गाण्याची निवड जर करायची असेल तर माझ्यासाठी तर वातावरण म्हणा किंवा त्या गाण्यातील वाक्य आवाज ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत फीलिंग म्हणजे भावना कशा व्यक्त होतात त्या गाण्याच्या आणि मनापर्यंत पोचावं ते गाणं असं रोमँटिक असो भक्तगीत असो कोणतंही असो माझ्यासाठी तर ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण माझा आवाज तसा छान आहे म्हणजे मी गाणे म्हणते मला आवडतं गणं म्हणायला अगदी कुकींग स्वैपाक करतानापासून ते काही काम करतानाही मी गाणं म्हणते आणि गाण्याची निवड करताना जुने नवीन फक्त जुनेच आवडतात असंही काय नाही आजकाल नवीन काळातली सुद्धा गाणी भरपूर छान सुंदर आहेत नवीन जुने सर्वच प्रकारची गाणी म्हणायला मला आवडतं फक्त ते गाण्यातले वाक्य म्हणा ते म्हणता यावं गाणं असं गाणं असावं सुंदर गाणं असेल तर त्याचे शब्द नक्कीच लक्षात राहतात